हो गाव तिथे स्वच्छता या तंत्रज्ञान सहाय्य प्रणालीचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर माझ्या समाजासाठी होत आहे कारण सरकारी नियमानुसार इथे कचरा टाकू नये असं जरी टाकलं असं जरी लिहिलं असेल तरी लोकं तिथेच जाऊन तो कचरा टाकतात मग ते उचलण्यासाठी दोन ते तीन दिवस तरी वाया जातातच तर गाव तिथे स्वच्छता या मोहिमेनुसार किंवा या तंत्रज्ञानाच्या वापराने जिथे कचरा टाकला असेल तर तो फोटो तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायत लेवलला पाठवलात तर ते लोकं येऊन तिथला कचरा उचलून जातात आणि तिथे जी काही स्वच्छता आहे ती राबवता येते किवा स्वच्छता होते ती आपल्याला त्या स्वच्छता आहे तर ती तिथली सांभाळता सुद्धा व्यवस्थित येते तर गाव तिथे स्वच्छता या तंत्रज्ञान सहाय्यचा वापर आहे तो माझ्या समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करत असतो